मी मराठी आहे त्याच्यामुळे आमच्या इथे मराठी सण खूप चांगल्या प्रकारे साजरे केले जातात जसं आम आमच्या घरी शेती आहे त्याच्यामुळे पोळा असतो तर पोळ्याच्या दिवशी तान्हा पोळा त्याच्यानंतर मोठा पोळा पण असतो तर त्यादिवशी आमच्या गावामध्ये शेतामध्ये असं छान बैलांना शिंगांना त्यांना नवीन नवीन कपडे त्यांना सजवलं जातं मस्तपैकी आणि पूर्ण गावांमध्ये त्यांची मिरवणूक काढली जाते त्याच्यानंतर लहान लहान मुलंसुद्धा आपल्या घरची लाकडी बैलं घेऊन दुसऱ्यांच्या घरी मागणी म्हणजे ते दक्षिणा वगैरे मागायला जातात तर ही आमच्या इथे एक प्रथ प्रथा आहे जी जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि आम्ही आता आतासुद्धा हीच प्रथा आमच्या मुलांना पण शिकवतो तसंच गुढी पाडवा हा खूप महत्वाचा दिवस आणि नवीन वर्ष मराठी लोकांचा सुरु होतो तो तो म्हणजे गुढी पाडवा त्या दिवशी छान आपल्या अंगणांमध्ये गुढी उभारली जाते तांब्याचं लोटं एका दांडीवर लावून त्याला छान असं बत्ताशे वगैरेचा हार करून पिंपळाच्या पानाचा वगैरे पण हार केले जातात त्याला ओढणी वगैरे घालून त्याची पूजा करतात तर ते मानतात आमच्या इथे पूजा वगैरे केल्यानंतर सगळेजणं प्रसाद धारण करतात हीसुद्धा प्रथा आमच्याकडे चालत आली आहे असे दसरा झालं दिवाळी झालं असे खूप सारे असे मराठी सण आहे जे आम्ही आता पण साजरे करतो आणि पुढेही करतच रहाल तर ही एक आमची अशी चांगली आठवण म्हणून आहे आणि पिढ्यानपिढ्या ही आठवण आम्ही याचं जतन नक्की करू